असे दिवस तर नसतातस जेव्हा मला चित्र काढायला आवडत नाही आणि मी चित्र काढत नाही माझी तर ही हॉबीस आहे मी रोस चित्र काढते मला चित्र काढायला खूप आवडते जेव्हा कधी मला कोणती पण नवीन वस्तू दिसते तेव्हा मी चित्र काढते माझी एक ड्रॉईंग बुक आहे ती माझ्यासोबत हमेशास राहते मी कुठेही जाऊ मी तिला म्हणजेच मी कधी पण शाळेमध्ये जाओ या म्हं या नाही तर कुठे गावाला जाऊ तर मी माजी ड्रॉईंग बुक माझ्यासोबत ठेवते कारण मला तिकडे गे च गेल्यावर चित्र काढायला आवडते नवीन नवीन निसर्गाचे नवीन प्राण्यांचे चित्र काढायला आवडते आणि जेव्हा कधी मला फ्री टाईम भेटते जसं शाळेतून आल्यावर अभ्यास करून झाल्यावर मला चित्र काढाय फ्री टायम राहते तेव्हा मी चित्र काढते आणि असं एक पण दिवस जात नाही ज्या दिवशी मी चित्र काढत नाही रोज रात्री मी एक तरी चित्र काढतेच आणि हे माझं आता रोजचं रूटीन झालं आहे कारण चित्र काढणं माझा हा आता हॉबी झाली आहे आणि ही सुटू नाही शकत आणि ही लाईफटाईमपर्यंत राहील चित्र काढणं मला खूप खूप खूप आवडते